मला शक्यतो मिळेल ती पुस्तकं वाचून काढायचा सपाटा मी बऱ्याचदा लावते पण मग जेव्हा एक कळत्या वयाच्या वर आले त्यावेळी मला कळलं की मला सुनिताबाईंची पुस्तकं आवडतात वपु काळे पु ल देशपांडे इरावती कर्वे दुर्गा भागवत अशा लेखकांची पुस्तकं मला वाचायला आवडतात सुनिताबाईंचं आत आत्मचरित्र किंवा आत्मकथन म्हणता येईल आहे मनोहर तरी ते मला खूप आवडलं त्याच्यानंतर माधवी देसाईंचं आत्मचरित्र नाच गं घुमा जे प्रसिद्ध आहे त्या त्यात त्यांनी ज्या प्रकारे परखं परखड शब्दात सगळ्या गोष्टी व्यक्त केल्या आहेत ते पाहता मला त्यांचं ते लिखाण त्या लिखाणाची शैली आवडली त्याच्यानंतर व पु काळ्यांचं वपुर्झा असं आहे की प्रत्येक पानावर काही तरी वेगळी गोष्ट वेगळा अनुभव किंवा वेगळा सल्ला असं सांगणारं ते पुस्तक आहे म्हणजे ते कुठल्याही क्षणी वपुर्झाचं कुठलंही पान उघडावं आणि त्याच्यात हरवून जावं असं पुस्तक आहे ते त्यानंतर पु ल देशपांड्यांची एक असं पुस्तकाचं नाव मी सांगूच शकत नाही बटाट्याची चाळ आहे व्यक्ती आणि वल्ली आहे तसंच खोगीरभरती आहे महाराष्ट्राचा वाङ्मयीन गाळीव इतिहास म्हणून आहे ही सगळी पुस्तकं हसायला लावणारी आणि त्यातच मार्मिकपणे बोलून त्यांनी जे काही सत्य आणलं पाहिजे समोर ह हास्यास्पद रुपात का असेना ते त्यांनी आणलेलं आहे त्यामुळे ते पुस्तकं वाचायला मला आवडतात तसंच दुर्गा भागवतांचं जे ललित गद्यलेखन आहे ते मला आवडतं म्हणजे त्यात त्यांनी गोधडी नावाचं एक पुस्तक आहे त्यांचं त्यात त्यांनी लिहिलेले प्रसंग हे मला आवडतात त्याच्यानंतर दुपानी नावाचं त्यांचा एक ललित लेखसंग्रह आहे त्यात त्यांनी झाडाचं आक्रंदन अशा आशयाचं एक अनुभव सांगितलेला आहे की म्हणजे कळकीचं जे झाड असतं ते कसं घुंगरासारखं आवाज करतं जेव्हा त्याला मोड येत असतात त्यावेळी म्हणजे असे काही खरे अस्सल अनुभव त्यांनी त्या पुस्तकात रेखाटले आहेत म्हणून मला त्यांचं लिखाण आवडतं आणि त्या मुळात म्हणजे दुर्गाबाई भागवत असतील किंवा पु ल देशपांडे असतील सुनिता देशपांडे असतील यांच्या लेखनात जे आधीची शब्दसंपदा वापरण्याची जी हातोटी आहे ती मला त्यांची फार आवडते म्हणजे स्वयंपाक हा शब्द असा न वापरता सैपाक असा वापरला जातो म्हणजे त्यात एक वेगळी गोडी आहे मला त्यांची लेखनाची शैली फार भावते म्हणून मी या सगळ्या लेखकांची पुस्तकं वाचत असते